मासे पकडण्यासाठी आहे ना पहिले काय करायला लागते बोट तयार करावी लागते बोटीची उ लांबीरुंदी बघायला लागते आता खोल मासे समुद्रात जायचं असेल तर त्याला मोठी बोट लागते म्हणजे आठे कमीतकमी अठ्ठेचाळीस लांबी आणि पंचवीस रुंदी एवढी मोठी बोट लागते खोल समुद्रात जायचं असेल तर आणि जवळच जर का जायचं असेल इथेच खाडीत तर ती छोटीच बोट लागते म्हणजे त्याला आम्ही पगार म्हणतो त्याने आपण फक्त मासे पागू शकतो आणि पागल्यानंतर एवढे खाडीत काय मासे नसतात ते म्हणजे थोडेसेच म्हणजे छोटे छोटे वरेनव्या स न चरबट असे ते थोडे छोटे असतात म्हणून आम्ही काय करतो ती मोठी बोट घेत मोठी बोट बांधतो आणि मोठ्या बोटवरून मग ते मग खोल समुद्रात मासे मारायला जातात मासे मारायला गेल्यानंतर तिथे मग नुसती बोट घेऊन पण जमत नाही मग त्याच्यासाठी सगळी सामुग्री घ्यायला लागते जी जी आपल्या बोटीला लागते मासे पकडण्यासाठी म्हणजे ते मग पहिली आधी बोटीला मशीन लागते मशीन लागल्यानंतर ती आपण जे ज्या आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे जो तो आपापला मशीन घेत असतो कोण सिक्स हंड्रेड घेते म्हणजे कोणी एटी घेते असे ते मशीनची नावं आहे मला काय ती येत नाही पण ती मशीन घ्यायला बोटीत लावायला लागते परत ते डोल ओढण्यासाठी विंच लागतो म्हणजे व डोलीला म्हणजे डोल म्हणजे जाळं ते सोडण्यासाठी ते विंच असते पुढे ते विन्स लागलं की त्याच्यात ती वायरी शोधले जातात ती डोल नीट व्यवस्थित बांधली जाते जाळं तर म्हणजे पूर्ण जाळं पूर्ण ते दोरीनं बांधून वगैरे व्यवस्थित त्याला एक खोला लावला ला जातो म्हणजे पूर्ण मोठ्ठा जाळं असते पंचवीस तीस हजार रुपये किच्यापेक्षा जास्ती किंमत असते त्या जाळ्याची आणि ते घेतल्यानंतर त्याला एक खोना खोला घ्यायला कॅटन ते घ्यायला लागते ते त्याला व्यवस्थित बांधायला लागते त्याच्यानंतर मग ती बोट ते जाळं बांधून वगैरे व्यवस्थित घेऊन मग ती दर्यात जाते आणि तिकडे गेल्यानंतर सात आठ लोक असतात बोटीत मग ते जाळ एक ड्रायवर म्हणून असतो बोटीत तांडेल म्हणून मग तो बरोबर ज्या दिशेने मासे असतील त्या दिशेने वोट घेऊन जातो आणि नंतर मग काय करतात ते बाकीचे वर्कर लोक असतात ते मग डोल सोडायची मग तांडेल बोलला की आहे आहे इथेच म्हावरा भेटणार आहे मग ते तिकडे डोल सोडतात डोल सोडल्यानंतर ती भरपूर म्हणजे दो कमीत कमी दोन तास तरी चालवायला लागते समुद्रात तेव्हा कुठे थोडेसे मासे त्याच्यात येतात म्हणजे परफेक्ट आपल्याला जागा माहिती नसते ना फक्त असं ते आत्ता मशीन म्हणजे जी पी एस ला जी पी एस आहे फिश पाऊंडर आहेत ह्याच्यावर आपल्याला मासे समजतात फिश पाऊंडर लावल्यामुळे काय होते की तिकडे त्या जमिनीवर आपण ज्या मा ग्राउंडवर गेलो आहे तिथे त्या ग्राउंडवर किती मासे आहेत ते आपल्याला समजते आणि नंतर मग त्या ग्राउंडवर गेलो की ते मासे समजतात मग ते फिश पाऊंडरमुळे तो एक फायदा झाला आहे म्हणजे जास्त असं शोधायला लागत नाही फिश पाऊंडरमुळे मग तो फिश पाऊंडरचा सांगतो की इथे असे मासे आहेत किंवा इथे खडक आहे दगड आहेत धोंडे आहेत मग ते फिश पाऊंडरवर आपल्याला त्या तांडेल लोकाला कळते मग तो साईडने बोट घेते आणि परत मग दुसरीकडे डोल टाकली जाते आणि त्याच्यानंतर मग ती डोल टाकल्यानंतर दीड दोन तासानंतर ती डोल उठवायची डोल उठवली की ते मग दोरीने ती खेचायची म्हणजे ते पाच सहा लोक लागतातच ते खेचायला डोल आणि त्याशिवाय ती विंचवर ते दोरी ओढली जाते वायर वायर म्हणतात त्याला ती वायर ती ओढून ओढून मग ती डोलवर घेतली जाते मग त्याच्यात त्याच्यात आपण बघतात की काय आहे काय पायराव काय आहे काय पायराव म्हणतात आमच्यात म्हणजे काय कोळंबी गावते की कोळंबी लागली असेल तर कोळंबीचा पायरावं काय बघतात त्याच्यानंतर मग कोळंबी असेल तर मग ती सगळी ओतून घेतात आणि परत रिटन म्हणजे परत ती डोल आहे ना स्वच्छ करून परत मग तो ते मासे पहिले जे काय आलेलं आहे सगळं म्हणजे नुसतेच कोळंबी येत नाही तर त्याच्यात खारुंडा येते परत ते बारीकसारीक खटवी येते असं भरपूर सारा येते मग ती शॉर्टिंग करेपर्यंत ते ओतून ठेवतात आणि परत दुसऱ्या डोलीची तयारी करतात मग ते काय करतात ती परत दुसरी डोल सोडतात म्हणजे समुद्राच्या पाण्यात ती परत डोल सोडली जाते आणि त्याच्यानंतर मग काय होते की ती डोल सोडवेपर्यंत तर आहे ना डोल सोडली की मग डोल सोडल्यानंतर ते परत मग ती डोल सोडली जाते आणि त्याच्यानंतर परत मग ते वर्कर लोक काय करतात वर्कर लोक काय करतात ते जे पहिले आपण ओतून ठेवलं आहे का वरावर बोटीच्या वरावर ते सगळं काय ओतून ठेवलं आहे म्हणजे जो झोला आलेला असतो तो ओतून ठेवतात आणि त्याच्यानंतर मग ते डोल म्हणजे परत जाळं सोडल्यानंतर मग या इथे येतात त्या झोल्यात की झोल्यात काय सापडलं आहे काय सापडलं आहे का कोळंबी सापडली की दुसरं काय सापडलं आहे असं वगैरे करत करत म्हणजे आणि ते सगळे जेवढे मासे मिळालेले असतील तेवढे सगळे शॉर्टिंग करून म्हणजे सगळे वेगळे वेगळे वेगळे वेगळे सगळे कोळंबी असेल तर कोळंबीच्या टपात आणि मासे बारीक मासे असतील तर ते वेगळे वेगळे सगळे काढून कोळंबी वेगळी काढून त्याच्यानंतर मग ते सगळी शॉर्टिंग झाल्यानंतर परत एकदा ती वरा आमचं पाण्याने धुऊन टाकतात आणि परत मग ते सगळे मिळालेले मासे असतात ना ते काय करतात ते सगळे मिळालेले मासे आपण काय पाच सहा तास एवढे ठेऊ शकत नाही ना बिना बर्फ बिना याचे तर ते खलास होणार म्हणजे ते नाशवंत मासा आहे हा मग ते मग काय करतात आमचे वर्कर लोक की ते मासे लगेचच ते मासे मिळालेले जे पहिल्या डोल्यात झोल्यात जे मासे आले आहेत वेगळे वेगळे शॉर्टिंग करून झाली की मग ते प्रत्येक मासे प्रत्येक डिपार्ट म्हणजे ज वेगळ्या वेगळ्या असे भांड्यात ते सगळे बर्फ मारून ठेवतात बर्फ मारल्याशिवाय ते संध्याकाळपर्यंत चांगले राहू शकत नाही त्याच्यामुळे बर्फ मारतात त्या माशाला आणि मग ते सकाळी जर बोटवाले येत असतात ते संध्याकाळी येतात त्याच्यामुळे ते मासे आठ तास खराब होऊन जातील म्हणून बर्फ मारतात आणि परत मग तीच प्रक्रिया मग हे सगळं शॉर्टिंग वगैरे झाली त्यांना बर्फ मारून झाला की नंतर मग तो दुसरा आपण दु परत एकदा जाळं टाकलेला आहे ते परत खेचण्याचा प्रयत्न करतात ते परत जाळं वर करतात आणि त्याच्यानंतर मग परत आत्ता जशी प्रोसिजर केली आपण की सगळे बर्फ ते माल ओतून ते सगळं शॉर्टिंग वगैरे करून सगळे बर्फात बिरपात मारून तसंच मग ह्याचं पण करतात म्हणजे आणि व्यवस्थित सगळे मासे ठेवतात आणि मग संध्याकाळी बोट व्यवस्थित मासे सगळे घेऊन व्यवस्थित सगळं म्हणजे मासा खराब नाही होता कामा मासा खराब झाला की मग त्याला किंमत नसते तो कुटीच्या दराने जाणार तेच जर आम्ही तिथे बर्फ बिरप मारला व्यवस्थित तर कसा म्हणजे व्यवस्थित मासा येतो आणि त्याला चांगली प्राईज मिळते